मुलांच्या व युवकांच्या शिक्षणात कला आणि हस्तकौशल्य महत्त्वाची भूमिका बजावतं यातून त्यांची सर्जनशीलतता विश् विश्लेषण शक्ती वाढते राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची माहिती मिळते आणि सांस्कृतिक जा जाणीव विकसित होते